स्वैंपाक करायसाठी माझी आवडती पाकशैली किंवा कुजिन म्हटली सांगायचं म्हटलं तर मला तर सगळ्याच प्रकारचा स्वैंपाक करता येते आपला डाळ भात भाजी पोळी पाटवडी जे काहीबी महाराष्ट्रलियन पदार्थ आहे ते मी बनवू शकते पण जसं आता नवीन आजकालचे लेकरं जे नवीन नवीन पदार्थ खातात ते सगळं मला काही बनवता येत नाही त्याच्यातलं आजकालच्या लेकराचे नूडल्स बिडल्स काय काय खातात ते नाही येत मला जास्तीत जास्त पाटवडी बनवायला आवडते मला हे पुरणपोळ्या बनवायला आवडते काहून कं अन् भारतीय आपण भारतीय असल्यामुळं हे सगळं आपल्या भारतात आवडीनं बनवले जाते आणि महाराष्ट्रात म्हटलं तर पुरणपोळी तर सगळ्याची आवडतीच आहे